या ज ऑनलाईन माझं कॉटनचं शर्ट बघितलं आहे तर ते पाचशेचं आहे तर तसंच मी गावामध्ये बघितलं तर ते साडेतीनशेपर्यंत आहे ते तिथे ते त्याच्यापेक्षा स्वस्त आहे तर दीडशे रुपये वाचलेल तर ऑनलाईनवर खूप महाग सांगते तर मला ऑनलाईनवर नाही घ्यायचे कारण की आमच्या गावा सा गावात आहे छान दुकान तिथे स्वस्तही कसे पण आमचे पैसे वाचून कॉटनपेक्षा पण कपडा चांगला राहते जर घेतलं तर शर्ट असून आणि खूप छान आहे मला ऑनलाईनवर जर घ्यायचं राहिलं तर ॲप्स घ्यायला लागते यासाठी ॲप्सवर पाहावे लागते की ऑनलाईन एक शर्ट मागवला पर्यंत तर त्या शर्ट कसं की कॉटनचे जर वेळ राहलं तर पाचशे सहा पाचशे सहाशे पर्यंत राहते तर साडेतीनशेपर्यंत राहू शकते तर कापड पण चांगला राहते ऑनलाईनवर बोलवला तर आपलं तो पतला पण येऊ शकते आणि फाटून पण जाऊ शकते तर आपण डोळ्यांनी जर बघितला दुकानामध्ये तर आपण कापड बघून छान शर्ट घेऊ शकतो शर्ट आपल्याला जो कलर आवडेल तो शर्ट पण घेऊ शकतो जसं ऑनलाईन बोलू पण ते आपल्याला माहीत नाही राहत ना जसं राहते ते शर्ट तर आपण गावामध्ये जर घेतलं तर आपल्यावरती पैसे वाचते ना जसं ऑनलाईनवर जर बघितलं आपण जे आवडलं ते बोलवतात आणि कापड कपडा कसा पण राहतो असं काही नाही आहे तर दुकाने म्हणजे जे आपण रियलमध्ये घेऊ शकतो तो कपडा चांगला लागू शकते असं जसं की ऑनलाईनवर असं काही आहे नाही म्हणा तर मला ऑनलाईनची गरज नाही आहे तर आम्ही आमच्या गावातूनच